ग्रामीण भागातले तरुण लोक शेतीकडे असे बघतात की त्यांना शेती केल्याशिवाय भाग्यच नाही कारण ग्रामीण भागातल्या लोकायला सर्विस लागू शकत नाही आणि कोणी कारखान्यावर काम करते आणि कोणी शेतात काम करते कसं तरी त्यांना शेती बघावंच लागते यंत्राच्या साहाय्यानं ट्रॅक्टरच्या साहाय्यानं पेरणीयंत्र लावून कायचं काहीतरी लावून त्यांना शेतीचं उत्पन्न काढून घेऊन उदरनिर्वाह करावा लागतो कारण त्यांना दुसरा मार्गच नाही सर्व्हिस लागेना झाली म्हणून त्यांना पोट भरण्याचा काहीतरी मार्ग काढावाच लागणार असे लोक आमचे शेतीकडे बघतात